भांडी धुण्यासाठी सर्वात आधी आपण त्यामधले अन्न साईडला काढून ठेवायला हवे भांडी धुताना जर आपण अन्नासोबत ते धुण्याचा प्रयत्न केला तर ते व्यवस्थितपणे धुतले जात नाही आणि नीट स्वच्छसुद्धा होत नाही अस्पेशली जर आपल्याला तेल तेलकट भांडे धुवायचे असतील तर आधी आपल्याला ते नॉर्मली साधारण आपल्याला साबूने धुवावे लागतील त्यानंतर दोन तीन वेळा धुतल्यानंतर पुन्हा एकदा ते साबूने धुवावं लागतील जेणेकरून त्यामध्ये जो तेलकटपणा आहे तो कमी होईल आणि भांडी स्वच्छ धुतली जातील कधी कधी भांडी धुण्यासाठी वेगळे लिक्विडसुद्धा मार्केटमध्ये येतं त्याच्या साहाय्याने जर आपण भांडी धुतली तर बिलकूल तेलकटपणा राहत नाही आणि एका धुण्यामध्ये ते व्यवस्थित धुतलं जातं आणि बाकीची जे भांडी असतात जसे की चमचा असतो काही वेगवेगळ्या आकाराच्या भांड्या भांडे असतात ते धुण्यासाठी आपल्याला छोटासा ब्रश यूज करावा लागतो जेणेकरून त्यांच्या आकाराप्रमाणे आपला ब्रश तो पण तिथपर्यंत पोहोचेल आणि ते भांडं सगळ्या प्रकारे नीट धुतलं जाईल अशा प्रकारे आपण स्वच्छ भांडे धुवू शकतो ते तेलकट असो वा साधारण